आरोग्याच्या सुविधांमध्ये गर्दी हाताळण्यासाठी राज्यामध्ये किंवा मग हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रेशनसाठी त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये गर्दी न करता ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून किंवा मग हॉस्पिटलच्या वेबसाईटच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केली जाते आणि नंबर घेतला जातो आणि जेव्हा डॉक्टर वगैरे कधी येतील याची माहिती पण त्याच ऑनलाईन किंवा मोबाईलच्या माध्यमातून दिली जाते त्यामुळे पेशंट हा वेळेवर हजर होतो आणि त्याच्या नंबरनुसार हा पेशंटची तपासणी केली जाते त्यामुळे आपला जेव्हा नंबर वगैरे असतो त्या तेव्हाच पेशंट हजर होतात त्यामुळे साधारणतः गर्दी होण्याची चान्सेस कमी असतात व त्यामुळे रोगराईला आळा बसतो कारण की काही रोग हे संसर्गजन्य वगैरे असतात तसेच राज्य ता विविध ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात मोठमोठे हॉस्पिटल तयार करत आहेत त्यामुळे जलदगतीने पेशंटची तपासणी वगैरे केली जाते त्यामुळे साधारण गर्दी पण कमी होते